स्वसहाय्य गट सध्या तरी महाराष्ट्रामध्ये जो महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी एक रोजगार निर्माण करण्याच्या संधी झालेल्या आहेत आणि जे बचत गट छोट्या स्वरूपात होते आणि त्याला बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा बँकेच्या माध्यमातूनसुद्धा खूप मोठी मदत होते बँकेच्या ठेवीमध्ये सुद्धा वाढ होत आहे आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून जे जे महिला एकदम ज्यांना म्हणजे संधी निर्माण होत नव्हत्या जे स्वतःच्या पायावर उभा राहण्याची त्यांना इच्छा होती पण हे त्या बचत गटाच्या माध्यमातून सुरू होत आहे आणि ते व्हायलाही हवं कारण महिला सक्षमीकरणाच्या जो काही निर्णय काही वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता त्याचं माझ्यामते तरी एक दहा वर्षाच्यानंतर तरी आता त्याचं एक चांगलं रूप बघावयास मिळत आहे आणि त्या गटातून बचत गटातून काही महिला जे त्यांच्याच म्हणजे जे सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये जे काही वस्तू लागतात सा म्हणजे उदाहरणार्थ जर पाहिलं तर काही पर्सचं आहे त्यांच्या ज्या सौंदर्य प्रसाधनाचे काही इक्विपमेंट्स आहेत त्या माध्यमातून ते ते रोजगार निर्माण करत आहे काही जे खेडोपाडी जे महिला आहेत त्यांना दुग्ध व्यवसायासाठी शेळी गाई म्हशी या स्वरूपातसुद्धा इंडायरेक्टली एक त्यांना मदतच होत आहे त्या बचत गटातून ते स्व त्या महिला स्वयं आता तेवढं स्वयंचलित म्हणजे तो त्यांच्या माध्यमातून ते स्वतःचं घर चालवत आहेत तर त्यांना पुरुषाच्या खांद्यावर म्हणजे अवलंबून राहण्याची गरज नाही राहिली